मी ऑनलाईन जीन्स मागितली होती त्या पण ते काय झालं ते एकदम सांगितले पण ते चुकीच्या साईज मागण्यात आलं त्यामुळं मी कस्टमर केअरला फोन करून किंवा ते सध्या मा ऑर्डर माझी कॅन्सल करण्याबद्दल सांगेल सांगितली आणि ऑनलाईन सुद्धा मीच कॅन्सल केलेलं आहे